गाणं मग कुठल्याही प्रकारचं गाणं असो मग ते अगदी शास्त्रीय बंदीश असो अथवा एखादं चित्रपटगीत असो अथवा लोकसंगीत असो त्या प्रत्येक गाण्यामध्ये तुम्ही जो श्वास घेता त्या श्वासाला अत्यंत महत्त्व आहे दोन शब्दांच्या मधलं जे अंतर आहे ते अंतर कमी जास्त करत योग्य ठिकाणी तुम्हाला श्वास घेता येणं हे खूप गरजेचं असत आणि हा श्वास घेताना देखील तो घेतला आहे हे न भासू देता तुम्ही तुमचा श्वास घेतला पाहिजे म्हणजे एखादा गीत गातो आहे आणि गाता गाता तुम्ही ते इतक्या हळूहळू नं म्हणता इतक्या जलदगतीनं स्पीडमध्ये म्हणता की मग शेवटी तुम्हाला धाप लागते असं होऊन गाणं चालणार नाही गाणं ज्यावेळी तुम्हाला म्हणायचं आहे त्यावेळी तुम्ही ते म्हणताना एका विशिष्ट लयीमध्ये म्हटलं पाहिजे आणि त्या लयीनुसार तुमच्या श्वासाचं देखील नियंत्रण तुम्हाला करता आलं पाहिजे म्हणजे त्या लयीमध्ये तुमचा श्वासदेखील चालला पाहिजे तो जर कमी जास्त जर सारखा होत राहिला तर ते उपयोग होत नाही उपयोगी होत नाही असं मला वाटतं म्हणजे त्याचं खूप वेगळ्या पद्धतीनं देखील आपण चिंतन केलं पाहिजे हे करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला श्वास कसा चालतो हे आपल्याला अगोदर लक्षात आलं पाहिजे श्वास जेवढा तुम्ही दीर्घ घ्याल दीर्घ श्वास घ्यायचा आणि दीर्घ श्वास सोडायचा श्वसरांचा हा सगळ्यात चांगला उपयोग आपल्याला होऊ शकतो की जेवढा लांब तुमचा श्वास चालेल तेवढ्या लांबपर्यंत तुम्ही तुमचा स्वर टिकवून ठेवू शकता म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर अनूप जलोटा ज्यावेळी गातात त्यावेळी ते गातात ते ती एखादी तान ती घेतात आणि तान त्यांची इतकी छान लांब जाते ती का जाऊ शकते तर त्यांच्या श्वासावर असलेलं त्यांचं नियंत्रण आणि ते नियंत्रण असल्यामुळे ते खूप मोठ्या मोठ्या ताना सहज घेऊ शकतात म्हणजे मग हे शास्त्रीय संगीतातलं असलं किंवा लोकसंगीतातलं असलं दोन्ही ठिकाणी ज्यावेळी तुम्हाला ताना घ्यायच्या आहेत त्यावेळी त्या ताना घेत असताना तुमचा श्वास जर नियंत्रित असेल आणि तो थोडा लांब असेल तो तो जास्त उपयुक्त पडतो आणि हे करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला प्राणायाम करता आला पाहिजे तुम्ही प्राणायामाचे सवय लावून घ्या रोज ओंकाराची साधना करा अगदी काही नाही जमलं तरी दहा वेळा ओमकार म्हणायचा ओम म्हणत असताना श्वास सोडायचा पुन्हा एकदा श्वास भरून घ्यायचा पुन्हा एकदा ओंकार म्हणताना श्वास सोडायचा अशी क्रिया तुम्ही दहा वेळा जरी केली तरी तुमच्या श्वासावरचं नियंत्रण येऊ शकतं आणि ज्या माणसाचं श्वासावरचं नियंत्रण चांगलं त्याचं गाणं चांगलं होतं असा आत्तापर्यंतचा आपल्याला अनुभव